हॅलो गुड मॉर्निंग सर माझं नाव अरुण कुमार सर मी विश्रामबागमध्ये आहे आणि मला ऑफिसला जायचं आहे हां सर ऑफिस माझं आहे सर मिरज हां मिरज बस स्टँडच्या पाठीमागं अच्छा अच्छा सर मला कॅब बुक करायची होती हां सर आम्ही दोघं जण आहे तो मी आणि माझा फ्रेंड आहे विशा विश्रामबाग चौकात थांबलो आहे सर आम्ही आणि आम्हाला जायचं आहे मिरजेला सर तुम्ही किती मिनटात ये येणार तुम्ही आणि सर तिज फीज वगैरे किती लागणार इथून मिरजाला जायसाठी अहो सर एवढं कसं काय थोडं कमी करा की सर कारणकी आम्ही दोघं जण आहे बसने इथे किती तीस तीस रुपये घेतात सर तुम्ही पन्नास म्हणताय तर कसं काय सर सर चार्जेस जास्त वायले जरा पुढं पाठीमागं बघा सर तुम्ही कारण की बसने इथं टेम्पूने गेलं तर सर इथं तीस तीस रुपये घेतात अहो सर फस्ट प फास्ट पोचवणार माहीत आहे पण सेफ पोचवणार पण असं नाही सर जरा थोडं कायतरी कमी करा की ठीक आहे सर आम्ही विश्राबागमध्ये थांबलेलो आहे तुम्ही आलो सर कॉल करा आम्हाला कारणकी मी तिथंच आहे मी बरं बरं चालतं आहे चालतं आहे सर किती मिनटात येशील सर तुम्ही दोघं जण आहे हां सर आम्ही या सर लवकर या थोडं ओके ओके ठीक आहे सर ठेवू काय सर ओके